पहिल्यापेक्षा तर अमरावती जिल्ह्यात काय सगळ्या जगातच समजा आता भारतातही म्हटलं तर पहिल्यापेक्षा लई चांगलं झालं आता पहिले कसं रस्ते चांगले नाही राहे काही नाही आता अमरावती जिल्ह्यातही पाहतो मी जिथं जाल तिथं निऱ्हा रस्ते रस्ते झालेले आहे सगळ्या इकडे रस्तेच रस्ते करून राहिले आता याचा फायदा तर होतेच लोकाईले कोणत्या गावाल जायचं असतं चांगले रस्ते आहे तर लवकर जाता येते तेवढंच आपलं तेल कमी लागते गाडीत अजून काय तर ह्याचा लोकाईले तर फायदा होणारच आहे एवढ्या सगळ्या गोष्टी जर चांगल्या झाल्या त्याचा फायदा तर होणारच आहे बरंचसं समजा सुविधाही आल्या आता पहिले आठ आठ दिवस नळ नाही ये आता आपण पाहतो तर नळही दररोज येऊन राहिले आणि दररोज दररोज नळ आल्यानं पाण्याचंही जे पहिले होतं पाण्याचं लई टेन्शन होतं पहिले म्हणजे पाणी गावातल्या लोकाइले तर वावराईतून आणावं लागे आणि आता तसं काही राहिलं नाही आता सगळ्याच्या घरी नळही झाले रस्तेही चांगले झाले लयनचंही तसंच पहिले आठ आठ तास लयन जाई आणि दिवसभर लयन नाही राहे रातची जी राहे तर आता असं काही राहिलं नाही आता लयनही राह्यते दिवसभरही राह्यते आणि रातभरही राह्यते आता सगळ्याच्या घरी टी व्ह्या झाल्या पहिले एवढं फार होतं नाही तर टॉकीजवर जावं लागे पिक्चर पहायला याला त्याला आणि आता कसं झालं आता सगळ्याच्या घरी टी व्ह्या आहे तर लोकाईले काही कुठं जायची गरज नाही त्यात आता कसं झालं का लोक पण ना एकलकोंडे झाले पहिले काय लाईन नाई राह्य टी व्ह्या नव्हत्या कोणाच्या घरी तर लोक चारचौघांत बसे आता काही नाही हे सगळे मोबाईल आलेत हे आणि टी व्ही दिवसभर लोक आपापल्या घरात राहते आणि कोणी कोणाच्या कामात पडत नाही आणि कोणाला कोणाशी काही घेणं देणं नसते तर आता त्याचा काही फायदाही झाला आणि काही नुकसानही झालं समजा